नृत्य लोकांना निरोगी राहण्यासाठी खूप काही अशी मदत करते कारण की नृत्य करायच्या वेळेस तर जी हातपायची हालचाल होते त्याच्यासाठी जास्त योगा करण्याची गरज नाही पडत व्यायाम करायची गरज नाही पडत ते नृत्यामध्येच त्यांची हालचाल होऊन जाते तर कसं शरीर एकदम आरोग्यमुक्त राहतं तर ते आणि आनंदी याच्यासाठी वाटते नाचताना कारण की जो मागे गाणं सुरू असतो आणि नाचायच्या वेळेस आपण पूर्ण मन हरवून जर त्या नृत्यामध्ये आहोत तर कसं एकदम सर्वात जे टेन्शन रहाते ज्या गोष्टी राहतात जे मनाला विचलित करतात ते सर्व डोक्यातून निघून जातं म्हणून आनंदी जास्त वाटतं